होय ए आयची माहिती आहे ए आय म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्सी अलीकडच्या काळामध्ये ए आयचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आर्टिफिशल इ जे इंटेलिजन्सीच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही गोष्टी सहज प्राप्त करून घेता येतात पण ते होत असताना त्याची क्वालिटी खूप चांगली असते ॲक्युरसी असते पण ह्या गोष्टींमुळे आपल्या तरुण वर्गाचा रोजगार कुठे तरी कमी होत चालला आहे असं वाटते आणि त्यामुळे जी क्रेटिविटी आपल्या मुलांमध्ये नवी पिढीमध्ये असायला पाहिजे ते कुठे तरी स्वत ची मेहनत कमी आणि त्या आर्टिफिशल इ इंटेलिजन्सीचा वापर जास्त प्रमाणात होतो त्यामुळे क्वालिटी मिळं मिळत असली तरी बेकारीचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि ही गोष्ट आपल्या स भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला घातक आहे असं नक्की मला वाटतं